माझ्या परिसरातील जवळचे पर्यटक स्थळ म्हणजे बोरधरण तिथे जाण्यासाठी सुमारे कमीत कमी ते जास्तीत जास्त खर्च पर्यटक करू शकतात कमीत कमी खर्च म्हटलं तर त्यामध्ये येईल फक्त टिकीटचा खर्च जाण्याचा आणि येण्याचा खर्च तिथे तिथले दृश्य बघण्यासाठी कुठलेही तिकीट लागत नाही किंवा पैसे लागत नाही जो खर्च असतो तो फक्त जायचा आणि यायचा असतो तिथे जाण्याकरिता आपल्याला आधी सेलूला जावे लागेल सेलूवरून सुमारे तिथली टिकीट तीस ते पन्नास रुपये यानुसार आहे तिथे गेल्यावर आपण धरणाचा धरण बघण्याचा आनंद घेऊ शकतो फॅमिलीसोबत जर आपण तिथे गेलो तर विविध खेळांचा आनंद घेऊ शकतो तिथे अतिशय छान वातावरण आहे तिथे बघण्यासारखे म्हणजे बौद्ध स्तूप आहे अतिशय सुंदर घनदाट असं जंग जंगल आहे पाणी आहे धरण आहे सव्वीस जानेवारीला तर तिथला दृश्य एकदम बघण्यासारखा असतो धरणातील दरवाजे सव्वीस जानेवारीला खोलले जातात तिथे छान प्रकारची लाईटिंग वगैरे लावली असते आणि जाण्यासाठी तिथे एकदम सोयीस्कर रस्ता आहे आपण ॲटोनी वगैरे तिथे जाऊ शकतो जास्तीत जास्त तिथे जाण्याचा आणि येण्याचा खर्च म्हणजे फक्त शंभर रुपये आहे तिथे बस जात नसल्यामुळे आपल्याला ॲटोनी किंवा स्वतःच्या बाईकने जावे लागते बाईकने गेलं तर अतिशय सोयीस्कर होते कारण फक्त आपल्याला पेट्रोल भरावं लागतो त्यामुळे कमीत कमी फक्त शंभर रुपयामध्ये आपण त्या स्थळी जाऊन व्हिजिट करून वापस येऊ शकतो